चित्रकलेत व्यक्तिगत चित्र रेखाटताना चेहरा व त्यावरील हावभाव हा अतिशय कठीण जाणारा प्रकार आहे चेहरा काढताना हावभाव चेहऱ्यावर उमटत नसेल तर कला निरुपयोगी ठरते यातून मार्ग काढताना वारंवार पुन्हा पुन्हा तो चेहरा न्याहाळत बसावे लागते निरीक्षण करावे लागते उभ्या मूर्ती किंवा व्यक्तिरेखापेक्षा बैठ्या कलाकृतीला जास्त त्रास होतो पण वारंवार सरावाने पूर्ण होते माझे मार्गदर्शक यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन घेतो व आपली कला पूर्ण कशी होईल असा प्रयत्न करत असतो यातून ते चीर्ण पूर्ण होते सरावाने कोणतीही गोष्ट सिद्ध होते